मी जास्तीत जास्त बाईकने तर बा यवतमाळ टू नागपूर या अमरावती ह्या जवळपास दीडदोनशे अडीचशे किलोमीटरच्या दरोपात फिरलेलो आहे त्यामुळे जास्त लांब तर काय गेलेलो नाही आहे नागपूरला गेलो होतो जसं दीक्षाभूमी पाहायसारखं आहे वॉटरफॉल पाहण्यासारखं आहे तिथे मी गेलेलो आहे काही नातेवाईकांच्या घरी गेलेलो आहे अमरावतीला गणेश अमरावतीलासुद्धा देवस्थान आहे अंबादेवीचं मंदिर शॉपिंग मॉल वगैरे अशा ठिकाणी मी गेलेलो आहे आणि जर मला बाईकने जायचंच असेल तर माझं असं चालू आहे की बा एकदा जो चिखलदरा मार्गे म मेळघाट घाट आहे तो घाट आपण बा बाईकनी प्रवास करायचा आणि तेही पाणी चालू असताना तर तो एक आनंद करा मला करायचा असं मला वाटतं आणि त्या प्रकारे मी करेल